आजारपणचा जर विषय झाला तर तसं तसं आहे कसं आहे जेव्हा आपल्या कुटुंबात कोणी आजारी माणूस प पडतो कुणी असेल म्हातारं असेल किंवा त जवान असेल कोण समजा तर काळजी घेणं हे आपलं स्वाभाविकच आहे तर काळजी अशी घ्याय घ्यायला पाहिजे का त्यांना त्यांच्या शरीराला पौष्टिक आहार म्हणजे द्यायला पाहिजे तर पौष्टिक आहारामध्ये आता आपण जड द आहार त्यांना देऊ नये कारण त्यां त्रास होतो खोकला वाढतो किंवा असं काही आणि कणेरी म्हणून आमच्याकडे स्पेशल आहे आपली आजारी य ताप ताप भरला का तर आम्ही कणेरी तर आपलं तांदळाची कणी असते ती घाटून गरम पाण्यात ब ते असे हे करून बॉईल करून शिजवली जाते पूर्ण अशी आणि ते कणेरी प दिल्याने अंगात जरी तो ताप असं तर कणेरीमुळं ताप पण निघून जातो आणि माणसाला अज तरतरी येते आणि तो माणूस एकदम तंदुरुस्त होतो